राज्यामध्ये खूप साऱ्या लोकप्रिय आऊटडोअर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि साहसी खेळांसाठी महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध सुद्धा आहे याच्यामध्ये म्हणाल तर शिवकालीन दांडपट्टा तलवार चालवणे काठीने वार कसा करावा किंवा आपण म्हणतो की काठीने जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात ते दांडपट्टा वाघनखं कशी वापरावी या बऱ्याचशा गोष्टी साहसी खेळामध्ये गणल्या जातात याच्या व्यतिरिक्त आऊटडोअर ॲक्टिव्हिटीज जर म्हणाल तर ज्याच्यामध्ये मल जसं की पर्यटनासाठी जाताना ट्रेकिंग आहे ट्रेकिंगमध्ये आपल्याकडे बरेचसे गड आणि किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागांमध्ये पुणे या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महा शिवाजी महाराजांचे गड आणि किल्ले आहेत ज्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी लोकांना त्याच्याविषयी माहिती कळावी यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या टूरचं नियोजन करण्यात येतं या टूर्स या बऱ्याचशा ज्या कंपनीज आहेत ह्या अरेंज करतात त्याच्यामध्ये ट्रेकिंग हा सुद्धा पार्ट असतो जेव्हा खूप सारी लोकं असतात तेव्हा अशावेळी सायकलिंगद्वारे तिथपर्यंत पोचणे किंवा चालत तिथंपर्यंत पोचणे या गोष्टी करता येतात महाराष्ट्राचा जर खेळामध्ये बघायचा असेल तर खो खो कबड्डी विटीदांडू लुपा छुपाछुपी हे असे बरेचसे खेळा खेळ खेळ आपण आपल्याला इथं बघू शकतो याच्यामध्ये कबड्डी आणि खो खो या खेळांना खूप सारं महत्त्व दिलेलं आहे त्याचबरोबर कोल्हापूर आणि सांगली या भागांमधून जे मल्ल आहेत किंवा आपण जे पैलवान म्हणतो यांच्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेली प्रगती दिसून येते हे दोनही भाग पैलवानांसाठी प्रसिद्ध आहेत मुळात या दोन भागांमध्ये असणारी विविधता असणारे दूध आणि इतर गोष्टींचं प्रमाण माती जी आखाडा जी असतो त्यासाठी जी चांगली माती असते ती या सर्व गोष्टींमुळे इथे पैलवान खूप चांगल्या प्रकारे तयार होतात